माझ्या शहाअंतर्गतअमरावती शहराअंतर्गत जर म्हटलं असलं तर आमच्याइकडे मालटेकडी हे खूप सौंदर्यीकरण असलेलं एक ठिकाण आहे इथं दर आम्ही रविवारी या कधीपण जेव्हा आम्हाला हॉलीडे असला तर त्यादिवशी आम्ही तिथे जाऊन भेट देतो आणि अगोदरच्या काळात याचं विस्तारीकरण एवढं झालं नसल्यामुळे तरी हे खूप म्हटलं म्हणजे त्या टाइमिंगला असं काही एवढं सौंदर्यीकरण नतं पण आताच्या या टाइमिंगला जर म्हटलं तर आता सौंदर्यीकरण खूप छान झालेलं आहे मोठेमोठे वृक्ष झालेले आहे आणि तिथे सा लाइटिंग वगैरे आणि शिवाजी महाराज आकर्षक चिचे देवं देवमूर्ती असल्यामुळे तिथे जाण्यासाठी खूप पर्यटन येतात